हो हो हो

ओके ओके ओके तुम्ही आता पहिल्या म्हणजे आता पहिल्यांदा जसं डाईट प्लॅन फॉलो करत आहेत का आधी कधी केलं आहे का तुम्ही असं डाईट प्लॅन का कुठल्या डायटिशीयनला भेटले आहे का ओके तुम्ही रिसेंटली कुठले ब्लड वर्क केले आहे का म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे मग तुमचे हो करावं लागेल आणि तुमचे फिजिशियनला तर रेग्युलरली तुम्ही भेटतात का म्हणजे रेग्युलर मेडिकल चेकअप असं सगळं ओके ओके मग तुम्हाला एकदम कशाला म्हणजे डाईट आणि न्यूट्रिशनविषयी एकदम हे चेंज करावं वाटलं तुम्हाला ओके ओके आता किती आठवडे झालं आहे तुम्हाला असं टायडनस फील होते आहे टायडनस आहे का तुम्हाला ओके मग तुमचं भूक आणि हायड्रेशन कसं आहे ओके ओके आणि तुम्ही आता कामाला आहे म्हणजे वर्किंग वुमेन आहे का ओके तुमचं मग टायमिंग कसं आहे वर्क वर्किंग अवर्स कसे आहे तुमचे

ओके मग ओके मग ट्रॅवलिंग खूप वेळ होतं का तुमचं ट्रॅव्हलिंगचा ओके मग जेवण तुम्ही कसं मॅनेज करतात म्हणजे घरूनच टिफिन नेतात का बाहेरून कॅन्टीन असं काय ओके ओके ओके तुम्ही एक्झॅक्टली काय काम करतात ओके ओके ओके तर मग असं तुमचं वेकेशन पण तसं काय नसणार ना हॉलिडे फुलटाईम बिझीच असतात ना तुम्ही हो ओके ओके तुम्ही ओके मग तुम्ही रिसेंटली तुमचं वेट वगैरे चेक केलं होता का वजन बघितलं होतं का अच्छा ओके मग तुमचं हाईट वगैरे तुम्हाला माहिती आहे का उंची ठीक आहे मग असं आहे तर तुम्ही एखाद्या फिनिशियनला भेटून या आणि ते असं तुम्हाला ब्लड वर्क करायला सांगेल ते जे रिपोर्टस असतात ना ते तुम्ही प्लीज मला क्लिनिकमध्ये भेटताना आणा त्या ब्लडवर्कप्रमाणे मी तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली काय करायचं तुमचं आहार आणि जेवणाचा याच्यात ठीक आहे चालेल का तुम्हाला ओके तुम्ही आता कधी तुमचं फ्री हो म्हणजे तुम्ही तुमचं दिवस कसं तुम्हाला असं जमेल की तुम्हाला शुक्रवार ब्लड टेस्ट करून मग तुम्ही मला कळवेल म्हणजे कळवू नका त्याप्रमाणे मग मी तुम्हाला दिवस एक दिवस मग मी मग बोलवते मला तरी वाटत आहे तुम्ही अगोदर फिजिशनला भेटा मग त्याप्रमाणेच आम्ही हे करू शकतो हो ठीक आहे चालेल चालेल हो हो नो प्रॉब्लेम